हां भाऊ मी आता रूम दोनशे सहा घेतली ना हां ना तर त्या रूममधली ए शी पण नाही चालू राहिली त्या एसीच्या रीमोटमध्ये शेल पण

तरी मग

तर ते रीमोट सेल पण नाही आहेत तिच्यात सेल नाही आहेत त्या रेमोटमध्ये एशीच्या

हां आणि तर बाथरूममध्ये बकेट पण नाही आहे जक जग पण नाही आहे आणि गीजर पण चालू नाही होत बाय द वे थंडगार पाणी येत आहे आणि बेटवर खराब झालेलं आहेत ठीक आहे लवकर पाट लवकर पाठव तुमची दरवाजाची चावीच लॉक होत नाही आहे हां आणि ते बेडच्या बाजूला ड्रॅावर आहेत ना ते पण निघत आहेत घडीघडी लावलं तर परत वापस येत आहेत ते ते पण व्यवस्थित हे होत नाही आहे

ठीक आहे ठीक फक्त थोडं लवकर करता हां ठीक आहे